नाही या या आमच्याकडे वातावरण वगैरे अगदी चांगलं आहे काही विषय नाही आहे आणि इथे हो पाऊस कमी जास्त होऊन राहिलेला आहे पण सध्या अमरावतीला तर नाही आहे म्हणा सध्या पाऊस आजूबाजूला पडत आहे

नाही रेनकोट बिनकोट नाही आणायचे एवढा काही पाऊस नाही आहे एखाद्या झाडाखाली थांबलं तरी चालेल नाही पडत मंदिरात थांबायचं मंदिरात थांबायचं एखाद्या दुकानाजवळ थांबायचं काही विशेष नाही आहे नाही आहे नाही आहे तुम्ही लवकरात लवकर या तुम्ही लवकरात लवकर इकडे या आपण चिखलदऱ्याला जाऊ आमच्याकडे चिखलदरा हे खूप छान पर्यटक स्थान आहे तिथे यावेळेस खूप थंड वातावरण हो हो नाही नाही वाघं बिघं नाही आहेत इकडे आणि काहीच नाही आहे आणि घाट घाट वगैरे आहेत पण खूप सुंदर आहे वळणदार रस्ते आहेत आणि खूप बिलकूल आपण पहाडाला हात लावल्यासारखं असं वाटते आपल्याला मस्त दऱ्या वगैरे आहेत खूप सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हटलं म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे त्याच्या वा एकदम मस्त एकदम मस्त आहे हो एका हो हो येऊन जा येऊन जा म्हणजे बाकीचे ऋतू पहायचं कामच नाही पडत आपल्याला मग एकाच तून पावत उन्हाळ्यामध्ये सगळ्या मोसमचा मजा घेऊन घ्यायचा आपण बरोबर आहे

हो तर बरं बरं ठीक आहे मग बरं ठीक आहे या मग